हो बोलतो आहे हो हो आपल्याकडे टू व्हिलर आणि फोर व्हिलर दोन्हीचं ट्रेनिंग मिळतं आपल्या क्लासचं टायमिंग आपल्या तीन चार बॅचेस आहेत टोटली एक सकाळी सात ते दहा नंतर अकरा ते एक तीन ते सहा आणि नंतर शेवटची सात ते नऊ

आपल्या बघा हं आता या दोन आहेत त्या पंधरा दिवसाचं एक ट्रेनिंग असतं आणि एक एक महिन्याचं असतं तुम्ही कसं शिकता त्याच्यावर आहे पंधरा दिवसाच्या ट्रेनिंगचे दोन हजार आहेत आणि महिन्याच्या ट्रेनिंगचे पाच हजार आहेत हां ही टू व्हिलरचीच सांगितली मी तुम्हाला फोर व्हिलरची तीन हजार आहे आणि सहा हजार असं आहे फक्त एक हजार अजून एक एक्सट्रा आहेत जास्त नाही हो हो तुम्हाला जेव्हा तुम्ही अवेलेबल असाल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तसं तुम्ही या गाडी अवेलेबल असेल त्यानुसार तुम्हाला शिकवलं जाईल लेडी ट्रेनर का हो आपल्या टू व्हिलरसाठी तर स्पेशल आपण लेडी ट्रेनरच ठेवलेल्या आहेत पण फोर व्हिलरसाठी एक दोन आहेत पण मग तुम्हाला त्यांच्या टायमिंगनुसार ॲडजेस्ट करायला लागेल कारण की त्यांची जशी वेळ असेल त्या जशा असतात लेडी ड्रायवर त्यावेळेला मग तुम्हाला तुमची बॅच करून घ्यावी लागेल हां तेच सांगितलं ना आपल्याला पंधरा दिवसाची एक बॅच आहे पंधरा दिवसात होऊ शकते आणि एक दुसरी बॅच आहे ती महिनाभराची आहे एक महिन्याची पूर्ण तर पंधरा दिवसाच्यामध्ये पण तुम्ही टू व्हिलरही शिकू शकता आणि फोर व्हिलरही शिकू शकता पण तुम्हाला जर थोडा वेळ लागणार असेल तर मग तुम्ही महिन्याची बॅच घेतलीत जास्त हात साफ करण्यासाठी तर बरं होईल म्हणजे तुम्हाला जास्त शिकता येईल हो हो हो आपण लायसन्स वगैरे काढून देऊ तुम्हाला व्यवस्थित टू व्हिलरचंही लायसन्स आपण काढून देऊ आणि फोर व्हिलरचंही लायसन्स काढून देऊ

नाही नाही एक्सट्रा काही फी भरायला लागणार नाही लायसन्स याच तुम्ही जी फी भरणार आहात त्यामध्येच तुम्हाला लायसन्स आपण उपलब्ध करून देऊ हो ठीक आहे तुम्ही या इथे ऑफिसला आमच्या आम ॲड्रेस तुम्हाला या नंबरवर वॉट्सअप करतो इथे येऊन फॉम भरून ठेवा तुमचा ठीक आहे हो ठीक आहे चालेल ओके